मी आता सध्या साताऱ्यामध्ये राहता तर मी गेलेलो होतो रम्य प्रदेश म्हटलं की कासपठार महाबळेश्वर कोपेश्वर मंदिर मेरुलिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे कारण हे सगळे जे प्लेस आहे ते मनाला शांती देणारं आहे अशा ठिकाणी मी महाबळेश्वरला मी मागच्या वर्षी पाच तारखेला गेलो होतो जानेवारी महिन्यातील पाच तारखेला त्याच्यानंतर मेरुलिंगला मी मागच्या वर्षी श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी जाऊन आलेलो होतो आणि कासपठारला तर जायचं म्हटलं तर सप्टेंबर महिन्यातच जायचं का कारण तिथे फुलं असतात वेगवेगळा असा फुलांनी बहरलेला तो प्रदेश असतो आणि त्याच्यातून आपल्याला जावं लागतं म्हणून आपलं मी त्यावेळेला सप्टेंबर महिन्यात गेलेलो होतो